हॅलो हां सह्याद्री ट्रॅव्हल एजन्सी हो हो हो सर मी तुमच्याकडे ट्रेनचं बुकिंग केलेलं हो हो पुणे टू मुंबई आणि मुंबईवरनं माझी फ्लाईट आहे एक्झॅक्टली आठ वाजता हो तर त्यासाठी मला खात्री करायची होती की माझी ट्रेन वेळेत येईल की नाही हो हो हो

हो चालेल चालेल मी आठ दहा दिवसांपूर्वी बुकिंग केलेलं हां हां हो चालेल ना हां तर मी आधी बुकिंग केलेलं पण मला वेळेत पोहोचणं खूप गरजेचं आहे

हो आणि मी पहिल्यांदाच ट्रेनने प्रवास करणार आहे तर मला त्याच्या टाईमबद्दल इतकं परफेक्ट माहिती नाही आहे म्हणून मी हो म्हणून मी विचारते आहे

हो आणि न तुम्ही मला लोकेशन सेंड करू शकता आता एक्झॅक्टली ट्रेन कुठपर्यंत आली आहे वगैरे हो हो हो लाईव्ह लोकेशन मला शेअर करू शकता ट्रेनचं हो हो चालेल चालेल हो पण खाात्रीशीर ट्रेन वेळेवर येईल ना कारण माझं खूप महत्त्वाचं काम आहे आणि माझी फ्लाईट मिस नको आहे व्हायला हो नाही तुमच्यावर विश्वास आहे म्हणून तर आम्ही तुमच्याकडनं बुकिंग केलेलं हो हो हो हो तुमच्या सर्व्हिसेसवर नक्कीच आमचा विश्वास आहे चालेल ना एक्झॅक्टली किती वाजता येईल हो चालेल हो आम्ही त्याच्या पहिलेच थांबू तिथे हो चालेल चालेल आणि काही डिले वगैरे होणार असेल तर प्लीज आम्हाला त्याच्या आधीच कळवा हो चालेल चालेल नक्की हो हो हो थँक्यू थँक्यू सो मच